हां संजय मोटार्स हं नमस्कार सर

हो कारण ते माझ्या भावाचं लग्न होतं एमर्जन्सीमध्ये तर मी उद्याला चाललो आणि उद्यासाठीच मी तुमची गाडी बुक केलं होतं क्याब नाही का

सर मी नाही जाऊ शकत मला सध्या क्याबची गरज नाही सर नाही पण आता बुक केलो होतो जासाठीच पण सर आता वेळेवर असा अशा पद्धतीच्या प्रकरण झाला आहे का नाही लग्नाचा प्रसंग आला आहे लवकरच तर आता मला लवकर लग्नाला जा लागतं आहे

तर असे करा नं सर आपण ते क्याब नंतर पण बुक करता येईल सर पण आता सध्या रद्द कराची आहे हो आणि सर ते मी जे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे दिले होते ते पण मला परत पाहिजे होते नाही परत मागण्याचा कारण म्हणजे हा नाही का तुमची क्याब मला हवी नाही पाहिजे नाही पण सध्या आता लग्न आहे ना सर तर त्या लग्नामध्ये मला पैशाची अडचण पण राहते याच्यासाठी ते जे क्याबसाठी मी पैसे दिलं होते ते परत पाहिजे होते हो सर

नाही नाही सर मी तसं करणार नाही मी कॅब तुमची बुक करेलच हो मी तुम्हाला कळवतो तसंच कराचं नाही कराचं हो पण सध्या आत्ता तर नाही पाहिजे सर कॅब हो ते कॅब घेऊन जाल आणि सर ते एक्स्ट्रा पैसे होते ते मला ट्रान्सफर कराल का फोनपे कराल ना फोनपे नाही करू शकत सर पेटीएममध्ये

पेटीएममध्ये का म्हणून नाही सर अच्छा अच्छा तुमच्या खात्यामध्ये पैसे नाहीत

पासबुकवर टाकाल का माझ्या

माझ्या पासबुकवर जमा करा नं सर पैसे

तिकडूनच टाकता का घ्या सर पासबुक नंबर घ्या चार चार आठ तीन सात पाच दोन तीन एक चार सहा हो हा सर बँक नंबर अकाउंट नंबर हो लवकरात लवकर पाहिजे होते सर

ठीक आहे कराल सर हां आणि ते क्याब आहे ना ते लवकर घेऊन जा म्हणा हो नंतर आम्ही बुक करू सर आता सध्या काही काम नाही क्याबचा ते वापस परत घेऊन जा हो ठीक आहे आता सर तसा मी तुम्हाला सांगतो की पुन्हा समोर कधी क्याब बुक करायची आहे का नाही ते हो हो ठीक आहे सर हो आणि जे मी तुम्हाला पासबुक अकाउंट नंबर दिला आहे ना हं तो माझा हो सर माझाच आहे तो नाही नाही नाही घरच्यांचा वगैरे नाही तो माझाच आहे हो काय वेळेला किती वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत सायंकाळी सर सायंकाळपर्यंत नको दोनतीन वाजेपर्यंत करून टाका ना म्हणजे मला तयारी वगैरे करायची राहते मग आणखी पुन्हा वेळ होऊन जाते नं बाहेरगावी जाचं बर सर हो ठीक आहे चारएक वाजेपर्यंत ना हां ठीक आहे सर हो धन्यवाद सर ठीक